पुस्तकामध्ये माझा आवडता ग्रंथ म्हणजे दासबोध आहे दासबोधमधील मध्ये मला रामदास्वामीनी मनाला उपदेश केलेला आहे त्याच्यामुळं प्रत्येक जो समास आहे त्याच्यातला म्हणजे दहा समासाचा एक दशक आहे तर त्या प्रत्येक समासामध्ये वेगवेगळे छोटे छोटे हे करून पटवून दिलेले मुद्दे मुर्खाचे लक्षण उत्तम गुणाचे लक्षणं काय सोड मनुष्यानी काय अंगी गुणा अंगीकारले पाहिजेत तशेच काय दोष सोडले पाहिजेत हे जे उपदेश अगदी मणाला भावणार आहे त्याच्यामुळं म मनुष्याचं वा वाचन झालं की त्याच्यावर व्यवहार सुुद्धा त्याच्यावर परिणाम होतो त्याच्यामुळं जीवनात बदल होऊ शकतो मनुष्याच्या आणि त्याने जे स्वअनुभवून ही पुस्तक लिहिलेली आहे त्यानी त्याच्यामुळं हे अगदी वाचनं योग्य ग्रंथ आहे एवढ मी सांगु शकतो